ग्रामीन भागामध्ये हे कोच वगैरे असतात ते घरगुती किंवा असे क्रीडा वगैरे नसतात येते शेतामध्ये किंवा एखादं पार्किंग असलं तिथे खेळला जातो त्यांच्या हिशेबाने जे त्यांच्या मनात जे मुले खेळतात त्यातून ते खेळू शकतात आणि शहरामध्ये कोच वगैरे असतात ते प्रशिक्षण देतात विद्यार्थ्याला की कसं खेळायचं काय खेळायचं पूर्ण फायदा मिळतो आणि इंटरनॅशनलपर्यंत पोचवण्यासाठी व स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण खेळाडू असल्यास कारण आपल्याला अनेक गूण मिळतात आणि काही सूट वगैरे मिळते कारण आपण स्पोर्टमधून असल्याकारण आपल्याला फायदा मिळतो परीक्षा नाही होत किंवा कशासाठी स सुविधा मिळतात की ज्यानी कोणी सूट मिळणार बा हा विद्यार्थी स्पोर्टमध्ये खेळलेला आहे हा हुशार आहे आणि याला चांगले मार्क्स मिळू शकतात हा करू शकतो काही ना काही असं असते त्यामुळे शहरामध्ये आणि ग्रामीण विभागामध्ये खूप फरक असतो खेळायचा खेड्यापाड्यातले विद्यार्थी हे फक्त हे त्यांच्याच टिक्सने वापरतात शहरातील कसे आपण पैसे दिलेला असतो त्यामुळे कोच वगैरे असतात ते चांगल्या तऱ्हेने चांगला ह्याने सांगू शकतात की असं खेळायचं असं खेळायचं म्हणून